हॅलो ऋतुजा हां मला एक अतिशय महत्त्वाचे काम होते आज माझा एस व्ही एम स्कूलमध्ये इंटरव्यू आहे आणि त्यांनी मला वाहनचालन परवाना पत्र आणण्यासाठी सांगितलं आहे परंतु मला आता मी घरीच आहे परंतु आता अ मला तर कुठेही सापडत नाही आहे नाही माझ्याजवळ तेवढा वेळ नाही आहे की मी आत्ता जाऊन त्याची दुसरी प्रत मिळवू शकेन एका तासातच माझा इंटरव्यू आहे आणि मला शाळेमध्ये जायचं आहे त्यामुळे ताबडतोब मला लागणार आहे नाही त्याने सांगितलं आहे की डिजिलॉकरमधली प्रत ग्राह्य धरण्यात येईल तर हां तर तू कृपया मला डिजिलॉकरमधून वाहनचालन परवाना कसा मिळवायचा याबद्दल जरा माहिती देऊ शकशील का बरं प्लेस्टोअरमधून डिजिलॉकर डाउनलोड करून घ्यायचं बरं हो हो मला आत्ता लगेचच हवं आहे अर्ध्या तासात कारण मला इंटरव्ह्यूला जाताना ते लागणार आहे आणि एक तासात इंटरव्ह्यू सुरू होणार आहे त्यामुळे मला लगेचच हवं आहे बरं मी ते ॲप डाउनलोड करून घेते हो माझ्याजवळ वाहनचालन परवाना पत्राचा नंबर आहे

तो नंबर त्यामध्ये टाकून मग ते

म्हणजे डाउनलोड करण्यापूर्वी तो नंबर तिथे टाकायला लागेल बरं ठीक आहे मी ते ॲप प्रथम डाउनलोड करते आणि त्यानंतर जर मला काही अडचण वाटली तर मी तुला पुन्हा फोन करेन आणि मग तू मला जरा या सगळ्याबाबत मदत कर हो मला ते लवकरच लागणार आहे मी जास्तीत जास्त प्रयत्न करते मला जितकं येतं आहे त्याप्रमाणे करण्याचा पण त्यातही काही अडचण आली तर मी तुला पुन्हा फोन करेन आणि कृपया तू मला जरा तेवढं कसं करायचं हे सांगण्यासाठी मदत कर मला ते अतिशय आवश्यक आहे कारण इंटरव्ह्यूला त्या पत्राशिवाय घेणार नाहीत त्यामुळे त्याची तातडीने गरज आहे

धन्यवाद आणि मी ते करते बरं सांगितल्याप्रमाणे मी ते करून घेईन हो धन्यवाद